हो मी अब्दुल कलामांचे अग्निपंख हे पुस्तक वाचलं रिअली इन्स्पायर करणारं पुस्तक आहे ते त्यांनी त्यांची जडणघडण त्यांनी घेतलेले एफर्ट्स सगळं सगळं एकदम डोळ्यासमोर उभं राहिलं आणि खूप त्यांच्या जे संशोधन आहे किंवा लहान मुलांनी काय शिकलं पाहिजे त्यांच्याकडून हे सगळं आपल्याला त्यातून समजतं किंवा एक इन्स्पायर होतं की एका छोट्या घरातून आलेला वि एक विद्यार्थी आज भारताचा राष्ट्रपती होऊ शकतो आणि त्याच्या जडणघडणीचा प्रवास समोर आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो यातून असंच जाणवतं की प्रत्येकाने अब्दुल कलामचा अग्निपंख वाचून काहीतरी शिकलं पाहिजे काहीतरी घेतलं पाहिजे